माझी संस्कृती अर्थातच माझी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे हिंदू संस्कृती तिला म्हटलं जातं जगात आपण कोणत्याही देशामध्ये फिरलो तर सर्वात उत्कृष्ट संस् अशी मानली जाणारी संस्कृती ही भारताची संस्कृती मानली जाते खरं तर या संस्कृतीचं प्रत्येक एकूणेक गोष्ट ही खास आहे कारण त्यात विविधतेमध्ये एकता असे आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कला मांडले जातात उदाहरणार्थ जर मी महाराष्ट्रामध्ये राहते तर लावणी ही कला मांडली जाते जी एक नृत्याची कला आहे न त्या कलेमार्फत इतर लोकांचे मनोरंजन केले जाते त्याचबरोबर आपले संस्कृतीचे प्रदर्शन केले जाते आपल्या इतिहासाबद्दल माहिती सांगितली जाते असा एक लावणी प्रकार आहे हस्तकलेमध्ये देेखील विविध प्रकारच्या कला आहेत कला आहेत अत आपण हस्तकलेचे चांग अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणून वेरूळ येथील अजिंठा लेणी बघू शकतो किंवा अनेक ठिकाणच्या लेण्या त्याचप्रमाणे पु बनवलेले मंदिरे हे देखील हस्तकलेचे उत्कृष्ट उदाहारणे आहेत हस्तकला मंदिरांमध्येच नव्हेत तर ते शिल्पकलेचे उदाहरण झाले त्याचप्रमाणे विविध हस्तकलांमार्फत लोकांनी आपल्या संस्कृतीची ओळख दुसऱ्यांना करून दिलेली आहे त्याचबरोबर कापडांचं किंवा वस्त्र जर सांगण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पूर्व काळापासून ज्या महिला आहेत त्या लुगडं म्हणजेच महाराष्ट्राची शान मानली जाते ते घातली जाते आणि पुरुषां पुरुष हे धोतर आणि वरती नेहरू शट त्याचबरोबर डोक्यावरती गांधी टोपी हा त्यांचा पोषाख मानला जातो त्यातून ते त्यांची संस्कृती दाखवतात आज आधुनिक कारणामुळे मुळे आपण वेस्टनाइज कपड्यांकडे चाललेलो आहोत पण सं आमच्या संस्कृतीमध्ये अर्थात प्रथम अशाच कपडे यूज असेच कपडे घातले जात होते त्यातून आपली संस्कृती होते त्याचप्रमाणे हे झालं महाराष्ट्राचं तसंच भारतामध्ये विविध राज्य आहे त्याची प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे तिथलं खानपान वेगळं आहे तिथल्या हस्त कला वेगळ्या आहेत तिथे कपडे देखील वेगवेगळे घातली जातात त्यांच्यातून ते त्यांची संस्कृतीचे प्रदर्शन इतरांना करत असतात आपली संस्कृती काय असते ती त्यांच्या क् वस्त्रांच्या मार्फत इतरांना समजते त्याचप्रमाणे त्या वस्त्रांच्या मार्फत त्यांना आपले विचार इतरां प पर्यंत मांडता येतात